सराव करत राहण्यासाठी व तसेच नृत्यक नृत्यकौ हस्तकौशल्य सुधारण्यासाठी खूप सारे टिप्स आहेत त्यामध्ये लक्ष्य निश्चित करा म्हणजेच छोटे सा साध्य लक्ष्य ठेवले पाहिजे त्या त्यामुळे आपल्याला प्रगतीची जाणीव होत राहील तसेच एखाद्या हस्त मुद्रा व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा ते व्यवस्थित आहेत की नाही याकडे व त्याची सतत वारंवार प्रॅक्टिस करत रहा सकारात्मक विचार तसंच दुसरा आहे सकारात्मक विचार नृत्य करताना स्वत च्या प्रगतीवरती लक्ष ठेवा किंवा चुकांवरती चुकांवरती लक्ष ठेवू नका चुका आपल्याकडून कोणत्या नृत्य करताना कोणत्या चुका होत आहेत सराव करताना कोणत्या चुका होत आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेऊन त्या चुका कशा सुधारता येतील त्या कशा कमी करता येईल याकडे लक्ष ठेवलं पाहिजे व आपल्याला ते ती गोष्ट ये सराव करून येणार आहे ही सकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये राहिले असे राहिले गेले पाहिजेत तसंच सराव करताना हा एखाद्या आपल्याला ते यायला पाहिजे म्हणून बळजबरीने करू नका ते त्याचा आपल्या मनाला कसं मनाला कसा आनंद घेता येईल सरावाचा आनंद कसा घेता येईल तसेच नृत्याची मजा कशी घेता येईल तसेच नवीन गाणी किंवा स्टाईल ट्राय करून आपण ते तो सराव किंवा नृत्याची मजा आपण घेऊ शकतो तसंच सराव करताना त्या त्यात कंटाळवाणा ते एखादी बोज म्हणून करू नका ती एक एक मजा म्हणून करा जसं की डान्स करताना ते आपल्याला मनाला भिडलं पाहिजे असं करा नवीन गाणी नवीन गाणी त्याच्यावरती डान्स ट्राय करा जेणेकरून आपल्याला सराव सराव हा कंटाळावाणा वाटणार नाही व त्याच्यातून आपण जास्त सराव करू शकतो तसेच वेगवेगळ्या स्टाईल्स ट्राय करा एखादी स्टाईल आपल्याला जमत नसेल तर त्याचे त्याची फोड करून त्याच्यातून आपण त्याच्यातून हळूहळू आपण शिकू शकतो तसेच एखाद्या स्टेपला दुसरी स्टेप स सिम्पल स्टेपमध्ये कन्वर्ट करावी जे जेणेकरून आपल्याला ते गा नृत्य अधिक चांगल्या प्रकारे लोकांना दाखवता येईल तसंच साथीदार शोधा किंवा अन्य नृत्यकला कलेतील मित्र किंवा समूहाबद्दल सराव केल्याने आपल्याला नृत्यातील नृ नृत्य नृत्य करण्याम सराव करत राहिल्यामुळे साथीदारामुळे आपल्याला त्या नृत्याबद्दल जास्त नृत्य सरावात आपल्याला खूप साऱ्या उणिवा असतात त्या दूर होतात एखादा साथीदार सो नृत्य करताना शोधला तर तो आपल्याला एक डान्स शिकवू शकतो किंवा त्यातील आपल्या उणिवा तो दूर करू शकतो व आपल्याला तेच आपलं काही चुकत असेल तर तो आपल्याला त्याच्याबद्दल योग्य त्या मार्गदर्शन करू शकतो तसंच स्मरणपत्र ठेवा म्हणजे आपल्या प्रेरणादायक नृत्यकृतींची किंवा नृत्यकलेतील ना नायकांची छायाचित्र ठेवा म्हणजे एखाद्या आपल्याला एखाद्या प्रेरणादायी नृत नृ नृत्यिका असेल तिला नृत्य नायक असेल तर आपण त्यांची छायाचित्र आपल्या समोर ठेवली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल मोटिवेशन मिळतं व त्यामुळे आपण सराव करतो व त्याच्यात आपल्या हस् नृत्य हस्तकला कौशल्यामध्ये सुधारणा होऊ शकतो तसेच यशाचे सेलिब्रेट करा म्हणजे एखादी गोष्ट आपण अचिव्ह केली तर त्याचे छोटे छोटे सेलिब्र सेलिब्रेशन किंवा ते छोटं यश असतं ते सेलिब्रेट करायला शिका ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जाण्या पुढे अजून प्रयत्न चालू करण्याची प्रेरणा मिळत होते तसेच शिक्षणाचा शोध ऑनलाईन क्लासेस किंवा वर्कशॉप्समध्ये सहभागी व्हा काही काही काही वेळा ऑनलाईन म शिक्षण ऑनलाईन क्लासेस असतात शिक्षण सरावच करण्यासाठी किंवा एखाद्या स्टेप्स शिकवण्यासाठी तर त्याचा वापर ऑनलाईन क्लासेसचा वापर करून आपण आपल्या सराव सराव करत राहू शकतो त्याच्या आपल्या नृत्य हस्तकौशल्य वाढवू शकतो तसेच आपण आपल्या आपल्या एखाद्या आपल्या गुरुंकडून आपण गुरुंकडून आपण त्यां तर त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतो आपल्या उणिवा चुका ते आपले मदत करू शकतात तसंच आपण नृत्यकौशल्य वाढवण्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्यामध्ये ते आवडीने केले पाहिजे तसंच एक हस्तक जसं की कथ्थकमध्ये मुद्रा हा खूप इम्पॉर्टंट असतात तर त्या मुद्रा कशा व्यवस्थित केल्या जातील हे आपण आपल्या शिक्षकांकडून त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे व नृत्य हस्तकौशल्य त्याच्यामुळे आपण सुधारू शकतो तसेच एखाद्या गुरुच गुरुचे आपण उदाहरण घेऊन त्यांना डोळ्यासमोर घेऊन आपलं सराव करत राहिलो तर आपण नक्कीच मोटिवेट होऊ शकतो